आता काही दिवसाअगोदर मी प्रोडक्टस घेतलेले होते आणि ते प्रोडक्टसचे रिवीव मला देणं आव म्हणजे देण्याची इच्छा आहे कारण मी जे चूक केली आहे तर मला असं वाटतं ती चूक अतिशय दुसऱ्या कोणी केली नाही पाहिजे कारण जे माझं म्हणजे नुकसान झालेलं आहे माझं शरीराचं त्रास झाला आहे तो दुसऱ्याने अजिबात फेस नाही करायला पाहिजे तर मी काही दिवस अगोदर ना एक फेसवॉश आणि एक हेयर शांम्पू घेतलेला आणि अगदी बघितलं गेलं की ते दिसण्याला एवढं छान दिसत होते त्यांची पॅकेजिंग एवढी छान होती आणि ती एक्चुअल्ली त्यांची स्मेलसुद्धा खूप छान होती पण प्रॉब्लेम हे झाला की मी जेव्हा ते घेतलं आणि त्या समोरच्या व्यक्तीवरती मी जेव्हा विश्वास ठेवला तर माझा विश्वासघात झाला आहे त्या ते म्हणजे वापरल्यानंतर कारण ते फेसवॉश मी माझे एक्ने कमी तर नाही पण आता वाढले आहेत आणि अगदीच बघितलं गेलं की जे माझे एक्नेचे डाग्स होते ना ते आताहीसुद्धा आहे हे जे माझ्यासोबत म्हणजे नुकसान झालं आहे माझं शरीराचं एखादा भागमधले म्हणजे चेहऱ्यातला एखादा भागमध्ये माझा एक घाण एक्सपेरिअंस भेटलेला आहे म्हणजे मला या फेसवॉशवरुन आणि हे शांम्पूचं बोललं गेलं की मी तेही सुद्धा त्यांच्याकडूनच घेतलेला आणि जो काही टेस्टेड नव्हता तो एक हर्बल प्रोडक्ट होता आणि जसं आपण सगळ्यांना माहिती आहे की आपण आपल्याला खूप बोलतात की हर्बल प्रोडक्टवरती विश्वास ठेवायचा ते चांगलं असतं आयुर्वेदिकवरती असतं ते हाडानी बनलं असतं अतिशय चुकीचं असतं जरी त्याला एखाद्यावेळी असं बोलतात ना की ते चांगले हर्बल आहे पण त्यात सुद्धा केमिकल यूज केले जातात जे कधीचे तुम्हा त्या गोष्टीची एलर्जी असते पण तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव नसते आणि जेव्हा कोण सांगत असेल तर कदाचित ते फक्त आपल्याला विकण्यासाठी सांगत असेल ते त्यांच्या फायद्यासाठी सांगत असेल तर आपले नुकसान नाही बघत असेल आणि मी हे वापरल्यानंतर माझे केससुद्धा अजूनही गळत आहे आणि हे फेसवॉश आणि हेयर शांम्पूने मला म्हणजे खूपच जास्त त्रास झालेला आहे